मी काही दिवसांपूर्वी केल्विन क्लार्कची जीन्स मागवली होती जीन्सची क्वालिटी भरपूर चांगली आहे कपडा एकदम फ्लेक्झिबल आहे फिटिंग मस्त आहे आणि जे खालचं बॉटम आहे ते पण भरपूर चांगलं आहे आणि कलर पण फेड होत नाही तिला मी वॉश करून बघितलं तर कलर बिलकुल गेलेला नाही आहे तर ऑलरेडी ते वॉश करून येते म्हणजे वॉशड प्रोडक्ट असतं तर त्याच्यामुळे कपडा क्वालिटी आणि फिटिंग आणि घालायला गेल्यानंतर त्याचा फील पण भरपूर चांगला आहे आणि दिसायला ते दिसतं की ब्रँडेड आहे म्हणून तर ही सी केची जीन्स मला भरपूर आवडली थँक यू